आम्हाला माहीत असलेल्या असे रिलायन्स मार्ट आहे किंवा रिलायन्स मार्ट आहे किंवा सुपर मार्केट म्हणून आहे तिथे असे जे बाजारपेठ आहे तिथे ह्या बाजारपेठेमध्ये भर वर्षामध्ये किराण्यांच्या आणि भाज्यापाल्यांच्या किमती भरपूर प्रमाणात पट भरपूर दहा पटीने वाढलेल्या आहे जी एस टी पकडून तर जास्तीतजास्त ते वाढल्या जातात किंमत तशीच साखर तूर डाळ मूंग डाळ आणि चना डाळ गहू तांदूळ याच्यावरती भरपूरशे प्रमाणात किमती वाढलेल्या आहे आधी जे रेट होते तांदूळचे जे रेट होते पस्तीस रुपये तीस रुपये किलो हा तांदूळ होता आता जे आहे जास्तीत जास्त डाळ एक पंचेचाळीसपासून स्टार्ट आहे पंचेचाळीस पन्नास पंचावन्न कोलमचे रेट वेगळे आहे कोलमचे पंचावन्न आहे तर को कोकणी म्हणजे बारीक तुकडा जो आहे त्याचे रेट अजून पंचेचाळीस आहेत असे वेगवेगळ्याप्रमाणे म्हणजे श्रीराम म्हणून तांदूळ आहे त्याचेपण साठ रुपये किलो तांदूळ आहे असे पाच दहा रुपयांनी जी एस टी लागून ते जास्तीत जास्त रेट वाढलेला आहे तसेच साखर जी होती आधी ती पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो असायची आता डायरेक पस्तीस चाळीस रुपये किलो झालेली आहे सुपर मार्केटमध्ये चाळीस रुपये किलो आहे ऑनलाईन जे मागवतो आपण त्याच्यामध्ये त्या तीस रुपये पस्तीस रुपये किलो आहे तर जे आहे म्हणजे न आपण ऑनलाईन जे मागवतो तर म्हणजे आपण डायरेक् जे माल घेतो त्यामध्ये जे आपण छोटया रिटेल शॉपमधून म्हणा किंवा किराणा दुकानामधून जे म्हणा आपण जे किराणा सामान घेतो किंवा आपण जे तर त्याच्यामध्ये जास्तीतजास्त रेट वाढलेले असतात आणि ऑनलाईन जे आपण मागवतो ऑनलाईन जी खरेदी करतो बिग बाजार आहे किंवा बिग बास्केट आहे किंवा ॲमेझॉनवरून आपण ईव्हन किराणाच मागवू शकतो ग्रॉसरी मागवू शकतो तर त्यामध्ये थोडे रेट थोडं कमीजास्त होतात म्हणजे त्यामध्ये थोडं कमी रेट आहे दोन रुपयानी तीन रुपयानी पाच रुपयानी असा हा फरक पडतो तो ऑनलाईन जे आपण ग्रॉसरी मागवतो त्याम ते खूप आपल्याला परवडतात साखर तिथे दुकानामध्ये पस्तीस आहे तर आपल्याला ऑनलाईन मागवले तर आपल्याला तेहतीस रुपये किलो पडते बत्तीस रुपये किलो पडते तीनचार रुपये आपल्याला वा तीनचार रुपये वरचे आपल्याला वाचतात तसेच साबणाचे आहेत रिन साबण आहे व्हील साबण आहे तर आपण जे ऑनलाईन मागवले ते त्यामध्ये आपल्याला एक वडी एक साबण आपल्याला नऊ रुपयाला पडते तर तिथे किराणा दुकानामध्ये तीच साबण आपल्याला दहा रुपयाला दिली जाते तसं एक किलो सर्फ एक्सलचं जर पॅकेट असेल तिथं आपल्याला ते साठ रुपयाला के साठ रुपयाला पॅकेट मिळतं किराणा शॉपमध्ये तर आपल्याला ऑफलाईन मागवलं तर ते आपल्याला पंचावन्न रुपयाला मिळतं म्हणजे आपण पाच रुपयाचा आपला प्रॉफिट होतो तसेच ईव्हन भाज्यापाला झाला तर भाज्यांपाल्यांच्यापणसुद्धा किमती वाढलेल्या आहे वांग्याचे रेट वाढलेला आहे टोमॅटो ऐंशी रुपये किलो झाल्याले वीस रुपये पाव आहे भा वांगी जी आहे ती पंधरा रुपये पाव आहे साठ रुपये किलो झालेली आहे ही पण भाजीचंपणसुद्धा आपण ऑनलाईन जर मागवलं त ऑनलाईनमध्ये आपल्याला थोडं कमी रेट पडतात पाच दहा रुपये आपल्या वाचतात ह्यामध्ये साठ रुप किलो वांगी आहेत हे तर ठेल्यावरती त्याला आपल्याला ते ऑनलाईन मागवलं तर आपल्याला प पंचावन्न रुपये किलो पडतात तर पाच रुपयांचं आपलं बेनिफिट होतं तर अशा त्या असतात त्यात काही बाबी आहे म्हणजे थोडंफार आपलं प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस आहे